आठ मार्च हा महिला दिन म्हनून साजरा केला जातो आज आज महिला ह्या खूप जागरूक झालेल्या आहेत त्यांना त्यांची कर्तव्यं तसेच जबाबदाऱ्या ह्या पूर्ण करून स्वत साठी वेळ देण्यासाठी जागरूक झालेल्या आहेत महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत त्या घर संसार या गोष्टी पाहतच न जॉब व्यवसाय करत आहेत आणि त्या त्यात यशस्वीही होत आहेत आजकाल भारताच्या प्रगतीमध्ये महिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांचा महिला दिन हा एक खूप मानाचा मुजरा आहे महिला दिन साजरा करणे हे आज सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे ते त्यांच्या जबाबदारीचे कामाचे कौतुक करण्याचा दिवस आहे महिला दिन साजरे करणे हे महिलांसाठी प्रोत्साहित करण्यासारखे आहे